आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वाहतूक सेवा ही अत्यंत सोयीस्कर आहे सुलभ आहे खूप सारे लोक बसेसनी ट्रॅव्हल करणं पसंत करतात कारण बसने ट्रॅव्हल करताना वेगवेगळे स्टॉप्स असतात स्टँड्स असतात बसस्टँड्ससोबत बसस्टॉप सुद्धा असतात सो हायवेवर एखाद्या ठिकाणी उतरायचं असेल तर स्टॉप असेल तरी ते त्यांना उतरायला सोपं पडतं सो बसने प्रवास करणं सोपं जातं तसंच ट्रेननं सुद्धा प्रवास जर लांब जायचं असेल तर तो सोपा पडतो बऱ्याच वेळा ट्रेनचं जे भाडं असतं ते कमी असतं कीफायतशीर भाडं असतं त्यामुळं ट्रेननं प्रवास करणं हे लोअर मिडल क्लास म्हणा किंवा लोअर क्लासच्या लोकांना सुद्धा सोपं जातं आता जेव्हा स्वच्छतेचा मात्र विषय येतो तेव्हा मात्र थोडंसं अजून ह्यावर काम होणं गरजेचं आहे असं वाटतं कारण जेव्हा आपण बसेस किंवा ट्रेनने प्रवास करत असतो तेव्हा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अजून खूप काम होणं गरजेचं आहे स्वच्छता कामगार असतील तर त्यांनी अजून चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे यासाठी जर त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोटिवेशन मिळण्यासाठी थोडीशी सॅलरी वाढवावी लागली किंवा त्यांना अजून काही ट्रेनिंग द्यावं लागलं तर ते देणं गरजेचं आहे कारण अजूनही बऱ्याचशा ठिकाणी स्वच्छतेचा प्रॉब्लेम असल्यामुळं रोगराई वाढण्याचा धोका आहे तसंच आता सुरक्षिततेचा सुद्धा जेव्हा विषय येतो तेव्हा बसनं प्रवास करणं तरी बऱ्यापैकी सुरक्षित आहे आपण जे दिल्लीमध्ये वगैरे क्राइम्स घडताना ऐकतो बसेसमध्ये वगैरे तसे काही महाराष्ट्र राज्यामध्ये क्राइम्स बसमध्ये तरी एवढे मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाहीत सो बसनं प्रवास करणं हे लोकांना सुरक्षित वाटतं पण जेव्हा ट्रेननं प्रवास करण्याचा विषय येतो तेव्हा ट्रेननं प्रवास करणं हे सुरक्षित वाटत नाही मुंबईसारख्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या ठिकाणी जर आपण गेलो तर तिथं आपल्याला दिसतं की लोक सॅक जी आहे ती सॅक पाठीवर न घेता पोटावर घेऊन फिरतात कारण त्यांना असं वाटतं की मागच्या बाजूनं आपल्या सॅकमधून लोक चोरी करून घेऊन जातील त्यामुळे त्यांना ते सुरक्षित वाटत नाही त्यामुळे सांगण्याचा अर्थ हा की चोरीमारी म्हणा किंवा स्त्रियांची सुरक्षितता असेल तर यासारख्या गोष्टींसाठी ट्रेन ही आजही सुरक्षित वाटत नाही दिवसा तरी जरा तरी ठीक आहे पण रात्रीच्या वेळीचा जो ट्रेनचा प्रवास आहे त्यामध्ये बऱ्यापैकी अजूनही क्राइम्स घडतात सो सुरक्षिततेच्या दृष्टीनं ट्रेन प्रवासामध्ये अजून काम होणं गरजेचं आहे बसेसमध्ये मात्र ही सुरक्षितता लोकांना वाटते आता जेव्हा सुधारणांचा विषय येतो तेव्हा ह्या बसेस असतील ट्रेन्स असतील तर आता पुढचा जो स्टॉप आहे किंवा लोकांना बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच जणांना पुढे कुठं उतरायचं हेच म्हणजे चुकीच्या बसमध्ये ती लोकं चढतात तर जसं मुंबईच्या ठिकाणी लोकल ट्रेन्समध्ये पुढील स्टेशन कुठले आहे सांगितलं असतं तसं आपण ऑडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण फक्त एखादी पाटी लावलेली असती बसच्या बाहेर किंवा ट्रेनच्या बाहेर तर त्याच्याऐवजी आपण ऑडिओ जर बसमध्ये सुरू केला तर याचा फायदा होईल किंवा एक आता जसं एखादी कचरा गाडी आली तर लांबूनच कळतं तसं कुठली बस आहे हे कळण्यासाठी जर आपल्याला ऑडिओ माध्यमातून हे सांगता आलं तर त्याचा जास्त फायदा होईल असं मला वाटतं